हो आम्ही ट्रेकिंग करताना आम्हाला जास्त प्रमाणात अस्वच्छता आढळली ट्रेकिंग करताना आपणच निसर्गाची काळजी घ्यावी शक्यतो आपण पाण्याच्या बाटल्या खाद्यपदार्थांचे कागद कुरकुरे चिप्स यांची प्लॅस्टिके टाकू नये जेणेकरून निसर्गाचे वातावरण स्वच्छ राहील आणि प्राणीपक्षींना त्याचा त्रास होणार नाही ट्रेकिंग करताना तेथील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आपण स्वच्छता मोहीमही राबऊ शकतो अशा भरपूर टीम्स असतात ज्या स्वच्छता मोहीम करतात तिथे जाऊन स्वच्छते मोहीममध्ये कागदं प्लॅस्टिकं उचलण्याचे काम केले जाते आपणही तसे स्वच्छता मोहीम राबवून निसर्गाचे वातावरण स्वच्छ ठेऊ शकतो